हलो हा नमस्ते ताई मी बोलते आहे मी म्हटली मला आम्हाला त्याला यायचे होते तर अमरावतीला वातावरण कसं सध्या तिकडे चालू बरोबर आहे का पाणी गिनी येऊन राहिलं थंडी आहे ऊन आहे मला मुलांना घेऊन तिकडे यायचे होते बरं जास्तच मला आता बातमी ऐकायला आली होती की पंधरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत चांगलाच पाऊस पडतो आहे तिकडे गारपीट वगैरे येत आहे गारपीट येत आहे का तिकडे आजूबाजूला पडतो आहे बरं बरं काय आम्ही रेनकोट वगैरे घेऊन यायचं का तिकडे झाडावर वीज वगैरे पडली तर कसं काय सांगता येत नाही म्हणून विचारलं मी हे हो का बरं बरं म्हणजे गारपीट वगैरे नाही ना तिकडे अशी चांगलं वातावरण आहे ना छान छान आमचं सोबत लेकरं आहेत दोन दोन दोन दोन अरे बापरे चिखलदरा का तिकडे तर रस्ता हो हो का काळे काळे ढग पण दिसतात म्हणते तिकडे वातावरणात फारच छान ना अरे बापरे लहान लेकरांसाठी तर फारच छान मग पहाडावर चढल्यासारखाच त्यांना अनुभव येऊन जातो गाडीमध्ये हो का हो हो तिथे तर दरी पण आहे छान बरं अमरावतीला वातावरण फार छान ना हो का तिन्ही ऋतूंचा एकाच दिवसात आपल्याला अनुभव घ्यायला मिळतो आहे असं म्हणते मला माझी मैत्रीण म्हणून म्हटलं येऊन जाते एका दिवसात तीन ऋतू अनुभवायला रात्री थंडी आहे म्हणते सकाळी हो ना हो ती म्हटली मला म्हणे रात्रीला पाऊस पडते म्हणे सकाळला थंडी असते म्हणे आणि दुपारला खूपच कडक ऊन असते म्हणे म्हटलं उन्हाळा पावसाळा हिवाळा एकाच दिवसात आपल्याला अनुभवायला भेटतो आहे येऊ का हो